मी वैष्णवी लाखोळे मी आता सध्या एका गव्हर्नमेंट पी एस सीमध्ये एक फार्मासिस्टचं फार्मसिस्टचं काम करते त्या त्या याच्यातूनच मला असे दोन तीन धडे असे शिकण्यासारखे आलेले आहे एक धडा म्हणजे की आपण आपल्या आयुष्यामध्ये कुठलाही एक असा व्य आपल्या आपल्या आयुष्यामध्ये अशी व्यक्ती आपल्या आजूबाजूला असायला पाहिजे की जे आपल्याला नेहमी प्रवृत्त करेल की तू मोठी हो तू हे कर तू ते कर असे करणारे माझ्या आयुष्यात बरेचसे असे व्यक्ती आहेत ज्यांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे आणि खूप सांगितलेलं आहे मला मला खूप असं शिकायला मिळालंय त्यांच्याकडून फॉर एक्झाम्पल मी एकदा मी एकदा एका प्रायव्हेट सेक्टरमध्ये गेली होती तिथे मला एक आजोबा मिळाले त्या आजोबांना म्हटलं आजोबा तुम्ही तुम्ही तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे तुम्ही मी त्यांना सांगितलं की तू तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे असं नका ना करू मग त्यांनी मला काय म्हटलं तू कुठली कलेक्टर आहे का म्हणे असं म्हटलाच मला इतकं इतकं हे वाटलं की हां हां ही व्यक्ती मला असं कशी काय बोलू शकते तेव्हापासून माझ्या मनात एक जिद्द तयार झाली की नाही मला मला या लोकांसाठी काहीतरी करावं लागेल या लोकांना जे आपल्या गव्हर्मेंटच्या स्कीम्स आहेत त्यांच्यासो त्यांच्यापर्यंत पोचवता आल्या पाहिजे त्यांच्या त्यांचे प्रश्न समजून मला त्यांच्या सोबत आपला आपलं कन्वर्सिएशन म्हणजे आपली बोलचाल केली पाहिजे त्यांच्यासाठी मला खूप काही करावं लागेल जे असे सामान्य नागरिक आहेत त्यांच्यापर्यंत ज्या स्कीम ज्या कुठल्याही कारणास्तव पोहोचत नाहीत त्या मला पूर्ण करायच्या आहेत त्या दिवशीपासून मी माझ्या मनात ठरवलं की मला कलेक्टर हे व्हायचंच आहे आणि मी कलेक्टर होऊनच या सगळ्या गोष्टी करू शकते आणि त्या दिवशीपासून माझ्या मनात इतकी जिद्द पेटलेली आहे ती आत्तापर्यंत आहे तर मला तरी वाटते की हा जो पॉईंट आहे हा माझ्यासाठी एक टर्निंग पॉईंट असलेला आहे असलेला आहे आणि हा धडा माझ्या आयुष्यभरासाठी माझ्या इतक्यासाठी इतका मोठा टर्निंग पॉईंट ठरलेला आहे की मी आता कुठल्याही प्रसंगाला न घाबरता समोर जाण्याचा नि नियमित प्रयत्न करत राहील आणि समोर जाईल आणि मी त्या आजोबांच्या डोळ्यात मला वाटलं की हा व्यक्ती इतका लाचारासारखा का बोलत आहे मला की तू तूटली कुठली कलेक्टर आहे का का त्याचं उत्तर मला शोधायचं आहे आणि मी नक्की शोधणार आणि आणि ज्या लोकांपर्यंत गव्हर्मेंटच्या स्कीम्स किंवा जे काही त्यांच्यासाठी मी काही करू शकते ते मला करून दाखवायचंच आहे मला या लोकांसाठी काहीतरी करायचंच आहे असं कंपल्सरी नाहीये की तुमच्याकडे पैसा असलाच पाहिजे तेव्हाचं तुम्ही लोकांची मदत करू शकता नाही तुमच्याकडे ऑथरिटी तुमच्याकडे जर एखाद्या गोष्टीची अधिकार असेल तरच तुम्ही त्या गोष्टी समोर तर तरच आणि तरच तुम्ही त्या गोष्टी समोर नेऊ शकता असंही काही नाही तुम्ही तुमच्याकडे पैसा नाही तर तुम्ही लोकांपर्यंत काही पोहोचू शकत नाही असंही नाही पण तुम्ही तुम्ही तुमच्याजवळ जर ऑथरिटी असेल किंवा तुमच्याजवळ काही हक्क असेल काही तुमच्याकडे जर एखाद्या गोष्टी करण्याची जर जिद्द असेल तर तुम्ही ती करून दाखवतातच मला तर माझ्या हिशोबाने तरी हा एक मोठा धडा माझ्या आयुष्यात आहे जो माझ्यासाठी टर्निंग पॉईंट टर ठरलेला आहे